आताच्या काळात अर्थव्यवस्थामध्ये फार बदल झाला आहे आता ऑनलाईन झालं आहे सगळं आधी आधीच लोक पैसे देत होते पैशांनी सगळं होत होतं ऑनलाईन असल्यामुळे आता आता आपण सगळेजण गुगल पे फोनपे ह्या सगळ्यावरून ऑनलाईन पेमेंट करवत असतो दुकानामध्ये आता सगळीकडे फोनपे गुगल पे आल्यामुळे आणि अस् आता ऑनलाईन कपडे सुद्धा आपण मागत असतो मिशोवरून झालं आणखी ॲमेझॉनवरून मिंत्रावरून सगळीकडून आणि संगणक आता जिथे तिथे संगणकाचा काळ आला आहे संगणकच विचारत आहे सगळेजण बिलिंगसाठी वगैरे संगणक असलं तर थोडा म्हणजे आधार होऊन जातो आणि ते सोपं पण होऊन जातं म्हणून आता अर्थव्यवस्थामध्ये खूप वाढ झाली आहे ऑनलाईन झालं आहे सगळं